हॅलो हॅलो हॅलो हॅलो सर तुम्ही डॉक्टर बोलत आहात सर माझे काही प्रश्न होते कोरोनाच्या बाबतीत तर तुम्ही मला त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता का काही सांगू शकता का तर सर जसं आपल्या नागपूरमध्ये कोरोना होता तर त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर म्हणून काय काय प्रयत्न केले ते मला सांगाल का अच्छा आणि सर तुम्ही जसं कोरोना पेशंटची काळजी घेत होते किंवा त्यांच्या ट्रीटमेंट करत होते तर तुम्हाला धोका नाही व्हाव कोरोना तुम्हाला नको हो त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करत होते का की आपली सेफ्टी कशा पद्धतीने करत होते तुम्ही

अच्छा

सर आणखी एक प्रश्न होता जे कोरोनामध्ये पेशंट मरण पावत होते तर त्यांच्या परिवाराला त्यांची बॉडी तुम्ही देत होते का

अच्छा ठीक आहे सर मला इतकीच माहिती हवी होती धन्यवाद सर मला माहिती दिल्याबद्दल हो ठीक आहे सर धन्यवाद